मी ज बॉलिवूडमधला एक चित्रपट बघितला होता त्याचं नाव होतं राऊडी ना राठोड त्याच्यामध्ये मला त्याची जी क कपड्यांचं जे वर्णन होतं त्याचं क म्हणजे वेगवेगळ्या कलर रंगाचे त्याच्याकडं पॅ पँट्स होते आणि त्या पँट्स होते तर ते त्याचं एक वेगळंच आकर्षण सर्वांना झालं होतं आणि त्यामधी ती जे चित्रपट होते ते खूप प्रसिद्ध झालं होतं हेच मला त्या हेच मला ते त्या आणि त्याच्यामधी जे अभिनेत्र होता तो होता अक्षय कुमार हेच मला त्या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या शैली कपड्यांच्या शैलीबद्दल माहिती आहे